प्रत्येक संस्कृतीच्या प्रथा ठरलेल्या आहेत प्रत्येक संस्कृतीचं महत्त्व ठरलं आहे महाराष्ट्रामध्ये मात्र महाराष्ट्रीयन संस्कृतीमध्ये अनेक प्रथा चालीरीती रूढी परंपरा पूजाअर्च्या इत्यादी गोष्टी असतात रांगोळी ही दारात असली की घरामध्ये कसलंही वातावरण जे प्रदूषित आहे ते जात नाही किंवा रांगोळीने दाराला अंगणाला शोभा येते म्हणून रांगोळी काढावी सूर्याला अर्ध्य देणे म्हणजे सकाळी लवकर उठून तुमचं सूर्य उगवायच्या आधी सर्व आवरून सूर्याला अर्ध्य देणं म्हणजे एक प्रथा असण्यापेक्षा ते सूर्याच्या आधी तुम्ही उठणं आणि कामकाजाला तयार होणं यासाठी प्रेरित आहे कपाळावर कुंकू लावणे कपाळावर कुंकू लावायचं म्हणजे आपली कुंडलींनीही कपाळावर असते आणि तिथं लाल रंगाचं जर आपण काही कोंदण केलं तर ती कुंडलीनी जागृत होते तुमच्या बोटाचा तुमच्या कपाळाला स्पर्श या एवढ्या मोठ्या महत्त्वपूर्ण घटनेला असं रोजच साक्षी करणं म्हणून कुंकू लावणं जानवे घालणे मंदिरात जाणे पूजेला जाणे दर्ग्यात जाणे या सगळ्या गोष्टी स्वत ची मनशांती मिळवण्यासाठी आपल्या संस्कृतीमध्ये आहेत नियम पाहिजेत नियमानं राहिलं पाहिजे कुणाला तरी भ्यालं पाहिजे आपल्यावर कुणाचं तरी बंधन असावं म्हणून ह्या गोष्टी आपल्या संस्कृतीमध्ये असाव्यात असतील पूजा करून माणसाला शांतता मिळते समाधान मिळतं म्हणेून पूजा करावी उपवास रोजे अशा प्रकारच्या अनेक धार्मिक प्रथा ह्या आपल्या संस्कृतीमध्ये आहेत धर्माप्रमाणे तुमचं वर्तन हे समाजाला शाश्वत असायला पाहिजे म्हणून जे नियम केले गेले त्यांच्या प्रथा चालीरिती म्हणजेच आपली धार्मिक संस्कृती या संस्कृतीला फार महत्त्व आहे माणसाकडून वागण्यामध्ये चुका होऊ नये दोष होऊ नयेत म्हणून घातलेले हे नियम याला आपण संस्कृती म्हणू किंवा आणखी नियम म्हणू जे म्हणायचे ते मात्र तुमच्यावरती कसलं तरी बंधन असावं तुम्ही काहीतरी नियमानं करावं म्हणूनच पूर्वीच्या आपल्या लोकांनी ह्या गोष्टी करून ठेवल्या असाव्यात असं मला वाटतं जुने लोक उगीचच काही केले नसतील त्या करण्याला कारण असेल आपल्याकडून आपलं चांगलं वर्तन होऊन आपण माणूस म्हणून माणुसकी पाळण्यासाठी या गोष्टी गरजेच्या असाव्यात असतील असं मला वाटतं मात्र तर खरंच रांगोळी घालून घर शोभादायक दिसतं घराच्या दारात रांगोळी असणं आतल्या संस्कृतीची ओळख सांग कपाळावर कुंकू लावणं हे स्त्रीचे संस्कार सांगतं आणि पूजेला जाणं जाणं जानवे घालणं मंदिरात जाणं दर्ग्यात जाणं उपवास करणं म्हणजे कोणतं तरी बंधन पाळणं जे समाजाला आवश्यक आहे अशा प्रकारे या संस्कृतीमध्ये या गोष्टींचं प्रथांचं महत्त्व आहे होय नक्कीच आहे बंधनयुक्त आयुष्य जगून निरोगी राहून माणसाला आदर्श असं आपल्याला जगता यावं म्हणून हे घातलेले नियम असे मला या संस्कृतीबद्दल वाटते आणि ही भारतीय संस्कृती फार आणि फार अतिशय महत्त्वपूर्ण आहे तिचं पालन करणं आपलं कर्तव्य आहे